नमस्कार हा तर महाराष्ट्र दर्शन फिरण्याकरता जायचं आहे आपल्याला फॅमिलीमध्ये आहे आपल्या गाडीत किती जण ब किती जण मावते बसते

त तीन जणं तर गाव आहे त पाच गाव आहे शनिशिंगणापूर महाबळेश्वर नागनारा किल्ला जेजुरी उद्या जायचं आहे समजा

अच्छा अच्छा हा तर एका एका जणाचे किती रुपये पडेल तरी

अच्छा अच्छा

नाही मी आठ दिवसात पूर्ण घरी आलो पाहिजे आपण

बरं बरं बरं बरं उद्या सकाळी

ठीक आहे ना मग फोनपेवर करून ठीक आहे ठीक आहे